मराठी लोक त्यांच्या भाषेचा वापर आणि त्याची अस्मिता जपण्यासाठी सण बरेच सण साजरे करतात महाराष्ट्रात मराठी लोक गुढीपाडवा हा सण साजरा करतात गुढीपाडवा हा सण असा आहे ज्या त्या दिवशी घरात गुढी उभारली जाते आणि पूरणावरणाचा स्वयंपाक केला जातो त्यानंतर येते रामनवमी रामनवमीला सर्वजण रामाची पूजा करतात मंदिरात अभिषेक करतात आणि रामाचा जन्मोत्सव साजरा करतात त्यानंतर रामनवमीनंतर लगेच हनुमान जयंती हा सणही साजरा केला जातो त्यामध्ये हनुमानाचा जन्म उत्सव त्या दिवशी बऱ्याच जणांकडे कुलाचार असतो त्यांच्या घरी पण बरेच कार्यक्रम केले जातात त्यानंतर रक्षाबंधन हा सणही महाराष्ट्रात साजरा केला जातो त्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ भावाला बहीण राखी बांधते आणि ही प्रथा आप आप आपुलकीची भावना दाखवण्यासाठी केलेली आहे त्यानंतर गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी ह्या सण ह्या सणाच्या दिवशी गोपाळकाळा तयार करतात दहीहांडी फोडली जाते यामध्ये एक त्याचं प्रदर्शन असतं बरेच जणं बरेच माणसं एकावर एक चढून दहीहांडी फोडण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर बैलपोळा बैलपोळा हा साजरा केला जातो हा सण शेतकऱ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो